अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्य शैक्षणिक संस्था ही शिवाजी संस्था आहे हजाराहून जास्त संस्था महाराष्ट्रामध्ये बनलेल्या आहेत जसे पंजाबराव देशमुख अमरावतीमध्येच खूप खूप कॉलेज आहेत आशारा महाविद्यालय आहेत शाळेची फी म्हणजे प्रायवेटकडे खूप जास्त फी असतात गवरमेंटमधे खूप कमी फी असतात पंतु बाकी लोकं प्रायवेटकडे जाण्याकडेच ओढतात लहानपनापासून कॉन्वेट वगैरे इंग्लिशकडेच ओढले जातात मराठीमध्ये कमी ओढल्या जातात दहावी बारावीनंतर सुद्धा इंग्रजीकडे सायन्सकडे ओढले जातात जसे कि इंजिनिअर डॉक्टर असे अशाकडे ओढले जातात विषय त्यातले विषय सुद्धा इंग्रजीमध्ये असतात पण चांगले असतात